चित्रकलेची स्टाईल म्हटलं म्हणजे चित्रकलेमध्ये मला जास्तीत जास्त फुलं काढायला आवडतात आणि त्या फुलामध्ये पेन्सिलने हलका हलका कलर देत असतो आणि हलके हलके बाकीचे अदर रंग पण भरत असते आणि ती मला स्टाईल फार आवडते आणि ती टेक्निक पण